लिखाणाची सवय प्रामुख्यानं बहुतेक मी डायरी लिहीत होतो तेव्हापासून लागली असावी मी रोज डायरी लिहायचो म्हणजे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत होतात किंवा जे काही विचार माझ्या डोक्यामध्ये येत असतात त्याच्याविषयी मी लिहीत होतो किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतील जसं की मी एका ठिकाणी गेलो किंवा त्याठिकाणी काही गोष्टी बघितल्या किंवा काही लोक मला येऊन भेटले त्यांच्यासोबतचे आलेले अनुभव असतील तर अशा प्रकारे मी एक दैनंदिनी नेहमी लिहीत होतो आणि याच कारणामुळे कदाचित मला लिखाणामध्ये शिस्त लागले असावी त्याच्यानंतर मी काही दिवसांनी इंस्टाग्रामवरती एक नवीन पेज सुरू केलं की ज्या ठिकाणी मी रोज काही ना काही लिहून पोस्ट करत होतो आणि काही लोक वाचत होते त्याच्याविषयी चर्चा होत होती ते हे सगळं सुरू असताना माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण ज्या जे पुस्तकं वाचतो त्या पुस्तकांबद्दल आपल्याला काय वाटतं याची एक समरी म्हणून आपण लिहीत राहूया तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मी एक नवीन पुस्तक बाजारातून विकत आणतो ते वाचून झाल्यानंतर मी त्याची एक छोटीशी समरी तयार करतो आणि आणखी एक पान तयार करतो की ज्यावरती मी लिहितो की या पुस्तकाबद्दल मला काय वाटलं म्हणजे एखाद्या पुस्तकामधील जर समजा दहा गोष्टी असतील तर त्यातली एखाद दुसरी गोष्ट मला आवडलेली असेल आणि ती का आवडली याच्याविषयी मी लिहायचो त्याच पद्धतीनं अगदी जेव्हा एखादा कवितासंग्रह हातात येईल त्यावेळी मी वेगवेगळ्या कविता माझ्या नजरेतून बघायचो आणि त्या पद्धतीनं त्याविषयी मला काय वाटतं नेमकं तर याचं लिखाण मी करायचो मला आठवतं आहे संध्याकाळच्या कविता म्हणून ग्रेसांची एक कवितासंग्रह आहे तर त्याच्या बाबतीतसुद्धा माझा असंच व्हायचं की वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या दृष्टीनं मी लिहून बघायचो आणि जेव्हा मी चर्चा करायचो इतर मुलांसोबत मित्रमैत्रिणींसोबत तेव्हा मला लक्षात घ्यायचं की ग्रेसांनी लिहिलेल्या कवितांची जी मांडणी आहे ती प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी आहे परंतु या सगळ्यामध्ये माझ्या लिखाणाचा मला खूप जास्ती उपयोग झाला की माझं लिखाण मी माझ्या पद्धतीनं लिहीत होतो अगदी त्याच वेळी मी असा विचार केलेला की जी महिन्याची एक तारीख आहे प्रत्येक महिन्याची एक तारीख तर या तारखेला आपण काहीतरी लिहून पोस्ट करूया म्हणजे अगदी काही माहिती नसेल तरीसुद्धा पोस्ट करूया की जेणेकरून आपल्याला एक शिस्त राहील तर गेले तीन चार वर्ष झालं मी ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि दैनंदिनी असेल किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट करणं असेल ब्लॉग्स लिहिणं असेल पुस्तकं वाचल्यानंतर त्याचे रिव्ह्यूज लिहिणं असेल किंवा समरी लिहिणं असेल त्याच्यानंतर जेव्हा आपण चित्रपट एखादा बघून येतो त्याच्यावरती आपल्याला काय वाटतं याच्यावरती केलेलं लिखाण असेल तर यामुळे एक शिस्त राखली जाते माझ्याकडून